हॅलो हां हां समाजसेवक बोलतो आहे मॅम आपण कोण बोलत आहे मॅम

हां हां मॅम यायला जमेल तुमच्या विनंतीला मान देऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन पण तुम्ही तारीख वगैरे अगोदर कन्फर्म करा की कोणत्या तारखेला यायचं आहे कारण माझ्या पण वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग असतात ना नक्की मॅम प्रयत्न तर करणार मी आणि येणार पण काय काम आहे मॅम सांगू शकता मी तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या प्रकारची मदत करू शकतो

बोला बोला बोला मॅम तुम्ही हां हां तसं अलिबाग माझ्यासाठी काही लांब नाही आहे मी कारण मी मुं मुंबईमध्येच राहतो त्याच्यामुळं मी मांडवा साईटहून येऊ शकतो कारण मांडवा आणि अलिबाग काही जास्त अंतर नाही आणि मुंबई आणि मांडवा पण जास्त अंतर नाही तर मी तिकडून येण्याचा प्रयत्न मॅम माणसं पाठवावं एवढा मोठा मी नाही कारण मी एक साधा समाजसेवक आहे आणि तुमची तुमच्या विनंतीला मान देणं हे माझं पहिलं पहि पहिलं एक हे आहे कर्तव्य आहे त्याच्यामुळे मी तर येणारच आणि तुम् काही तुम्हाला गरज असेल तर सांगा

नाही नाही येणार येणार हां चालेल चालेल आणि अजून काही मदत हवी असेल तर सांगा पण मॅम कसं आहे माहिती आहे काय थोडा दोन चार दिवस अगोदर मला ह्या सर्व गोष्टींचा हे घ्यायला लागेल तुम्ही दोन चार दिवस अगोदर मला कळवा की बाबा ह्या ह्या दिवशी यायचं आहे आणि पुढचे कोणतेही कार्यक्रम असतील तर मला अगोदर तुम्ही हे करा फक्त जर अगोदर मला समजला तर मी कसा कसंही वेळ देण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या विनंतीला मान देऊन येणार मी येतो मॅम येतो मॅम आणि माझं पण भाग्य असं आहे की तुमच्यासारखी माणसं आम्हाला बोलवतात आणि आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन येतो त्याच्यामुळे आमच्याकडून पण थोडा फार हातभार लागतो चला मॅम मग येतो मी हां वेलकम मॅम